आता अहो मी पोरगा मला तर काही तेवढं माहीत नाही की घराच्या म्हणजे शेणाचा पाण्याचा सडा मारला तर काय होते पण हो मी जेव्हा जुनं होतो म्हणजे माझं जेव्हा जुनं घर होतं तेव्हा माझी मम्मी सकाळी चार वाजता उठायची सकाळी चार वाजता उठली का ते काय करत होती आधी शेण आणत होती शेण आणायसाठी जावं लागत होतं तिला दुसऱ्याच्या घरी आता येच्या घरी बैल असले तर बैल मग शेण आणणं तिथून आता शेण आणण्यासाठी ते चोरी केल्यासारखंच करा लागतं होतं शेण आणले का मग ते शेण आणून मग काय करतं ते जे घरासमोरचं जे अंगण होतं त्या अंगणामध्ये सारवण करत होती मग ते सारवण करायचं होतं तर ते काय करत होती का एका बकेटमध्ये पाणी घेतलं त्या पाण्या पाणी आणि शेण टाकलं मग ते सडा टाकत होती आता सकाळी सकाळी मी झोपेतून उठत होतो तर पाहत होतं की अरे बापरे मम्मीने किती मस्त शेन्स शेणाने ते पुर्ण हे करून ठेवलं तर वास इतका मस्त येत होता त्यावेळेस आणि वातावरण इतकं मस्त राहतं होतं तर शेण कुठेतरी मला वाटते की शेणाचा सडा घालणं त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण राहू शकते ते म्हणजे आपल्या जीवनासाठी किंवा आपल्या शरीरासाठी कुठे ना कुठेतरी ते कुठे फायदेमंद असू शकते असं तसं मला वाटते बा